आमच्या इथे कधीकधी रनावरून वाईड बॉल असेल किंवा नो बॉल असेल आणि पंचाचा जर निर्णय चुकीचा ठरला तर वाद लागतात त्याचबरोबर मग आमच्या इथले काही पाहणारे जे प्रेक्षक असतात ते वाद मिटवण्यासाठी मदत करतात प पंचाला विचारतात की नेमकं काय झालं आहे ते आणि त्यानंतर वाद मिटवला जातो